स्वयंपाकघर म्हटलं की प्रामुख्याने गॅस शेगडी पातेली ताट वाट्या भांडी पेले चमचे बरण्या हे सगळं लगेच नजरेसमोर येतं प्रत्येक भांड्याचं आपापले एक वैशिष्ट्य असतं म्हणजे उदाहरणार्थ पेला पाणी पिण्यासाठी वापरणार वाटी मग त्याच्यामध्ये आमटी किंवा रसभाजी ती घालणार छोटी वाटी तिचं स्थान नैवेद्यासाठी असं प्रत्येक असं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं साधा चमचा तर त्याचा आपण किती वैशिष्ट्य सांगू शकतो मला तर अशी सवय आहे सकाळी मी चहा करायला लागले की सुुद्धा चहामध्ये तो ढ चमचा ढवळल्याशिवाय माझा चहा पूर्ण होत नाही पुन्हा नाश्ता केला तरी त्या छोट्या ताटलीबरोबर तो चमचा आहेच पुन्हा स्वयंपाकामध्ये तिखट मीठ घालायच्या बरण्या उघडल्या की तिखट मिठाच्या बरण्यामध्ये एक एक चमचा असतोच अहो साध्या मिसळण्याच्या डब्यामध्ये प्रत्येक मोहरी हिंग हळद त्याच्यामध्ये माझे छोटे छोटे चमचे आहेत बरं का असा हा चमचा काही वेळेला पदार्थाची चव बघण्यासाठी सुद्धा त्या पदार्थामध्ये आम्ही हळूच चमचा घालून हातावर घेतो आणि मग त्याची चव बघ बघितली जाते असा चमचा आम्ही दिवसातून किती वेळेला हाताळतो त्याला काही गणतीच नाही आहे तसंच पातेल्यांचं आमच्याकडे अगदी छोट्या पातेल्यापासून मोठ्या पातेल्यापर्यंत ना प्रत्येक पातेल्याचं आपापलं एक वैशिष्ट असतं छोटं पातेलं साधारण आपण चहासाठी वगैरे वापरतो थोडं मोठं पातेलं भाजी आमटी करण्यासाठी आपण वापरतो आता कढया कढयांमध्ये सुद्धा ना माझ्याकडे तीन म्हणजे गोड पदार्थ करण्याची कढई माझी वेगळी असते आणि तिखट पदार्थ करण्याची कढई ही माझी वेगळी तसेच छोटेसे फोडणी करण्यासाठी एक छोटीशी कढई बहुतेकांच्या स्वयंपाकघरात असतेच कुकर वरण भात करण्यासाठी कुकर बटाटे शिजवण्यासाठी कुकर तसेच छोटा कुकर की ज्याच्यामध्ये आपण अगदी खिचडी मसाले भात हे बनवू शकतो इडली करायची झाली तर आपल्याकडे इडलीचा कुकर वेगळा असतो अशा इतक्या आपल्याकडे साधनं असतात ना स्वयंपाकघरात साधी खिसणी त्याचाही वापर साधारण एक दोन दिवसांनी गृहिणी करतच असते असं इतक्या सा मिक्सर म्हणा इतक्या वस्तू असतात न साधी वाटी तर आपण वाटी जर आमटीसाठी वगैरे तर वापरतोच शिवाय माप म्हणूनसुद्धा त्याचा उपयोग गृहिणी करतात स्वतः मीसुद्धा तांदळाच्या डब्यात माझी एक विशिष्ट वाटी असते त्या वाटीमुळं मला कितीजणांचा भात करायचा आहे ह्याचा अंदाज येतो समजा ती वाटी त्या तांदळाच्या ड डब्यातनं जर हल्ली ना तर त्या दिवशी किंवा जर खूप जणांचा स्वयंपाक करायचा असेल आणि जास्त भात टाकायचा असेल अशा वेळेल ती वाटी मिळाली नाही की माझा अंदाज थोडा गडबडतो तसंच ताटं छोट्या ताटापासून मोठ्या ताटापर्यंत सगळ्या प्रकारची ताटं ही स्वयंपाकघरात असतात छोटंसं ताट ताटली म्हणतो आपण त्याला ती नाश्त्यासाठी जेवणासाठी अर्थात मोठ्ठं पा मोठ्ठं ताट पिण्यासाठी पेला हे असं इतकं ठरलेलं असतं ना की ते ते हात बरोब्बर त्या त्या वस्तूंकडं ना जातातच आता सकाळी उठल्यावर स्वयंपाक करायचां आहे आमटी करायची म्हणलं की बरोब्बर माझा हात त्या पातेल्याकडे जातो ते ते पातेले लगेच गॅसवर चढतं म्हणजे इतके ते सवयी म्हणजे त्या साधनांनासुद्धा आमची सवय झाली आहे आणि आम्हालासुद्धा त्या साधनांची सवय झाली आहे स्वयंपाकघराला मला तर ना सती अनुसुयेचं नाव द्यावंसं वाटतं कारण स्वयंपाकघरात प्रत्येकजण हा तृप्त होत असतो ही सगळी ही जी भांडी आहेत नं स्वयंपाकघरातली त्याच्यावर एकदा असं प्रेमाने हात फिरवून बघा खरोखरच ते आपल्याशी बोलतात असं आपल्याला वाटतं आपण भाताचा जो डाव असतो ना तो वेगळा ठेवतो तो डाव आपण आमटीमध्ये जी घालतो ती पळी ते वेगवेगळं आहे जे इतकं ते आपण छान त्याचं शॉर्टिंग म्हणतो किनई आपण वेगवेगळे पण असं करून ठेवलेलं असतं प्रत्येक वस्तूंचं त्यामुळे सगळ्या वस्तू आहेत ना त्या अतिशय आपल्याला सगळ्या त्या आवडीच्या झालेल्या असतात आपल्याला त्या सगळ्या प्रिय असतात एखादी वाटी आपली हरवली एखादं आपलं पेला कमी असला तरी त्या आपल्या लगेच लक्षात येतं आता पाणी प्यायचं भांडं ते पण किती प्रकारचं असतं बघा छोटंसं लहान मुल जर घरी असेल तर आपण काय करतो त्याला छोट्याशा पेल्यामध्ये पाणी देतो दूध प्यायचा आपला पेला एक एक ठराविक आपलं ठरलेला असतो हां एवढं दूध आपण त्याला द्यायचं पाणी पिण्याचा पेला तो सुद्धा आपला वेगळा असतो असं प्रत्येक आपले जे स्वैपाकघरातली प्रत्येक वस्तू आहे स्टीलच्या बरण्या आता आहे तर बरण्यासुद्धा स्टीलच्या आपल्या छोट्या असतात मोठ्ठ्या असतात मोठ्ठे डबे असतात त्याच्यापेक्षासुद्धा मोठ्ठे डबे आपण धान्य साठवण्यासाठी वापरतो अगदी इतकं ठरलेलं असतं नां रवा करायचा आहे म्हणलं की बरोबर आपण ते एकसारखे घेतो डबे त्यात तो शोधतो चहा साखरेचे डबे ते छोटे असतात तेसुद्धा आपण किती प्रेमाने हाताळतो या सगळ्यांचं म्हणजे गृहिणीला इतकं छान वाटतं ना ती सगळी आयुध आणि त्यात त्या तिथं आहेत आणि सगळ्या त्या स्वयंपाकघरात ना त्या गृहिणींचं राज्य असतं बरं का